नमस्कार मी मंगल गोवर्धन बोलते हे लँनडलाईनचे ऑफिस आहे का तुमच्या ऑफिसमधून माझ्या जुन्या पत्त्यावर तुम्ही बिल पाठवत आहात तरी मी तेथे राहायला नसल्यामुळे जुना पत्ता तांबरी विभाग लिंबोणी बाग हा असून तिथून मी उंबरे कोठा येथे राहायला गेली आहे त्यामुळे त्या पत्त्यावर नव्या पत्त्यावर तुम्ही मला बिल पाठवावे